तसं तर इतक्यात जो तंत्रज्ञानात एक खूप मोठा महत्त्व बदलला आहे तो म्हणजे असा की आधी जो इंटरनेट वगैरे होतं ते फक्त जीमेल वगैरे पाठवायसाठी किंवा कुणाला मेसेज वगैरे करायसाठी यूज होत होतं किंवा ऑफिसचे कोणते कामं वगैरे किंवा इस्रोमध्ये सॅटेलाईटसबद्दल वगैरे किंवा प्लॅनेट्स वगैरे विषयामध्ये माहिती काढण्यासाठी यूज होत होतं पण आता सगळीकडेच जर म्हटलं तर याचा वापर होतो आणि जे लोकं आहेत ते म्हणजे कधीतरी गेम खेळायसाठी याचा उपयोग करतात नाहीतर मग व्हिडीओज वगैरे बनवायसाठी याचा उपयोग करतात आजकालच्या जमान्यात असंच झालेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आता बघायला भेटते की यूट्युब आहे नाहीतर मग फेसबुक आहे आणि स्नॅप चॅट अशा प्रकारे हा जो तंत्रज्ञान आहे तो बदललेला आहे आणि वेगवेगळ्या म्हणजे लोकांचं आयुष्य आता पूर्णपणे आधीपेक्षा तर खूपच जास्त बदललेलं आहे